हम साथ साथ है पिक्चरमधलं ये तो सच है के भगवान है हे गाणं म्हणजे खूप गाजलेलं आहे ते गाणं तो पिक्चर पाहिला की त्यांची फॅमिली लहानपणापासून बहीण भावाची ओढ मोठ्या भावाला कसं आई वडील त्यांचे ते कार्यक्रम म्हणजे अशा ह्याच्यात ते पूर्ण एकत्र कसे राहते मामा मामी वगैरे त्यांचे भाऊ बहीण बहिणीबद्दलची ओढ भावाबद्दलची ओढ ते एक गाणं पाहिलं तो पिक्चर पाहिला की आपल्याला आपल्या फॅमिलीची असं वाटते की आपली पण फॅमिली अशीच एकत्र असली पाहिजे आपली ब भाऊ बहीण आपण सगळेजणं एकत्र आलो पाहिजे अशा एका कार्यक्रमात ते सगळे म्हणजे पूर्ण त्यांच्या खेड्यावरचे ते जाणं ते कंपनीचे कामं असे कितीतरी एकत्र मिळून असे ते करतात त्यांची बाबाबद्दलची आईबद्दलची भावाबद्दलची ओढ पाहून आपल्यालाही असं वाटते की आपली पण फॅमिली अशीच एकत्र यावी आपण पण त्यांच्यासारखं एकमेकांसोबत हसणंं खेळणंं असं हे कर म्हणजे मजा करावी कितीतरी अशा गाण्यांच्या ते गाणं ऐकलं की हम साथ साथ है की आपल्याला असं वाटतं की आपणही आपल्या फॅमिली सोबत हे गाणं म्हणावं कुठंतरी आपले शब्द त्यांच्यावर कानी पडू द्यावे असं आपल्याला वाटते